महाराष्ट्रातल्या घरांची निर्मिती हे आधुनिक काळापासून जे घरं आहेत त्याप्रमाणे आहे कालांतराने होणारे बदल हे गवतांच्या घरांपासून विटा मातींच्या घरापर्यंत मातीच्या घरापासून विटांच्या घरापर्यंत व आजच्या काळामध्ये ती विटा सिमेंटची पक्की घरं तयार झालेली आहे या तयारीतूनही आपली संस्कृती जपणं हे प्रत्येकाचं आपलं ध्येय असतं त्यासाठी ते आपल्या घरांची निर्मिती करताना आपल्या संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत असतात आपल्या घरांमध्ये विशिष्ट अशा गोष्टींचा समावेश करतात की आपल्या संस्कृती त्यावरून दर्श दर्शविण्यात यावी त्यासाठी आपल्या घरांमध्ये मंदिरं रा राजवाड्यांच्या भिं भिंतीवर लावलेले काय म्हणतो त्याला वास वास्तूशास्त्र वास्तूशैली त्याचप्रमाणे आपल्या गावातील आजूबाजूच्या गावात आज आजूबाजूच्या परिसरात आपल्या गावाची संस्कृती दाखविण्यासाठी असलेले मंदिरं किंवा जुनी राजवाड्याची घरं या सगळ्याची व्यवस्थित प्रकारे काळजी घेण्याचं कार्य गावातील लोकं पूर्ण करतात त्यामुळे आपल्या गावाची शहराची व राश राज्याची संस्कृती सातत्याने जपण्यात येते त्याचप्रमाणे त्यांची समोरच्या पिढीलाही माहिती पुरवण्यात येते